हॅलो मॅडम हां हो आपलं सुपर मार्केट आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे मला गिफ्टिंगसाठी गिफ्टिंगसाठी आयटम्स होते हवे होते म्हणजे दोनशे दोनशेपर्यंत जर का अवेलेबल असेल पन्नास साठ पीस हवे होते तर तसे अवेलेबल आहेत का तुमच्याकडे आठ पर्यंत साठ साठ असतील तर मग काही रेंट वगैरे काही थोडंसं कमी कराल का रेट वगैरे एकदम एवढा घेतलं असत म्हणून साठ नग आहेत हां साठ नग म्हणजे ह हां हां म त्याच्यामध्ये अच्छा ते मला यामध्ये काय या रेट मध्ये काय भेटेले याची क का थोडीशी कल्पना द्याल का हं हां मग मला मूर्त्या किंवा झाडामध्ये बघा हे हं हं अच्छा अच्छा मग मी म्हणजे अशा कोणत्या अच्छा अच्छा हा हो मला किराणा पण घ्यायचंय माझ्या घरी कार्यक्रम आहे म्हणून गिफ्टिंग आहे पण घ्यायचं आहे मी तुमचं नाव माझ्या मैत्रिणीकडून ऐकलेलं म्हणून मी तुम्हाला कॉल केला ब मला अशा वेळेस यायला आवडेल की ज्या वेळेस तुमच्या दुकानात फारशी गर्दी नसेन तर वेळ सांगू शकाल का

मला असं वाटतं की अकरा वगैरे असं आलात तर थोडीशी गर्दी कमी असेल अकरा वगैरे वाजता मी आली तर